हॅलो विदर्भ सुप्पर मार्केटमधून बोलत आहे आं काय पाहिजे होतं तुम्हाला साबुदाणा शंभर रुपये किलो आहे आणि साखर चाळीस रुपये किलो आहे तुरीची डाळ वगैरे लागली तर शेंगदाणे सत्तर रुपये किलो आहे तुरीची डाळ वगैरे तुरीची डाळ एकशे वीस रुपये आहे हां तेल दीडशे रुपये किलो आहे सोयाबीन आणि शेंगदाणा म्हणजे वेगवेगळे वेरायटीचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचं दीडशे रुपये मिळणार सोयाबीनचं कमी मिळते एकशे वीसला बेसन साठ रुपये किलो आहे ज्वारी पस्तीस आहे छत्तीस आहे ते ज्वारी पाहून आहेत सगळे भाव मना गहूचे ज्वारीचे बाजरी तर कसं राहते मिडीयम म्हणजे चांगलं पॉशवालं जरासं महाग येते माल

चहा पत्ती पन्नास रुपये छटाक आहे आणि चहा पत्तीत वेगवेगळे प्रकार आहेत भिस्कीटचेच हो भिस्कीट त्याच्यावर आहेत ना ऑफर वगैरे शाम्पूचे मोठे बॉडी लोशनचे बॉटल वगैरे राहते जर तुम्ही मोठे पॅक घेतले बिस्किटचे की मग त्याच्यासोबत तुम्हाला बॉडी लोशन वगैरे शाम्पूची बॉटल हे प्राईज म्हणून मिळते ऑफरमध्ये तशा तर दोन तीन याच्यावर ऑफर चालू आहेत तर म्हणजे आपण जास्त किराणा वगैरे घेतला त्याच्यावर पण ऑफर दिली जाते हां जसं निरम्याचे पॉकेट वगैरे झाले तर त्याच्यावर अर्धा किलोचं निरम्याचं तीन किलोवर अर्धा किलोवालं फ्री राहते ना त्याच्यासाठी

हो हो होम डिलेवरी पण आहे आणि फ्री चार्जेसमध्ये आहे होम डिलेवरी तुम्ही कधी पण कॉल केला तर तुमची होम डिलेवरी अर्ध्या एक तासातच पोहोचून जाते घरी

आणि सगळ्या प्रकारचा किराणा वगैरे मिळतो डेली नीड्स वगैरे सगळं आपलं मॅगीचे पॉकेट वगैरे झाले भिस्कीट वगैरे झाले हे ते झालं सगळं आपले दुकानात अवलेबल आहे

हो हो चालेल ना तुम्ही लिस्ट वगैरे पाठवून दिली आधी तर आम्ही सगळं काढून ठेवतो आधी मग तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता हो हो हो ठीक आहे हो हो के